आमच्या राज्यातील सांस्कृतिक परंपरा म्हणजे सण बोलले जायचे तर होळी नारळी पौर्णिमा शिमगा हे आमच्या राज्यात बऱ्याच उत्साहाने साजरे केले जातात शिमग्याला आमच्या इथे वेगवेगळे सामाजिक नृत्य करतात त्याच्यात पारंपरिक साधने वापरली जातात पारंपरिक रीतीने आमचा एक नाच असतो तो केला जातो शिमग्याच्या दिवशी आणि होळीच्या दिवशी आम्ही सगळी मुलं माणसं सगळा परिवार मिळून केळीचे झाड आणून त्याची पूजा करून परंपरागत रीतीने होळी स्थापन करतो होळी स्थापन केल्यावर तिला आनंदाने तिला जाळतो अशा प्रकारे आमचे इथे सण चालतात आणि अजून एक सण बोललात तर नारळी पौर्णिमा नारळी पौर्णिमेच्या दिवशी आमचे कोळी बांधव आह सोन्याचा नारळ दर्यात वाहतात कारण त्यांचा जीव हा देवाच्या हातात असतो आणि देवाला नारळ वाहिल्याने त्यांना व त्यांचा धंदा पाणी व्यवस्थित होतो